गाण्याचा सराव करताना मी गाणं ते सारखं व्यवस्थित वाचून ठेवते सारखं सारखं तेच गुणगुणत राहते पहिल्यांदा लिहून घेते गाणं सगळे शब्द नंतर तेच तेच म्हणून म्हणून पाठ करते नंतर त्याच्या चालीवर अभ्यास करून मग गाणं म्हणते आणि प्रत्येक वेळा गाण्याच्या गाण्याचं चढउतार जमेल तसा नसतो त्यामुळे त्या गाण्याच्या चढउतारावर पहिल्यांदा प्रॅक्टिस करते गाणं कुठं चुकतं आहे याच्यावर मी ह्याच्यावर मी अभ्यास करून मग बहुतेक गाणं म्हणते माझ्या बरोबर असलेल्या असलेली माझी बहीण त्यांना तिला विचारून त्या गाण्याच्या गाण्यावर पूर्ण अभ्यास करून मग गाणं म्हणते गाणं म्हणताना त्या गाण्याचा आनंद कसा घेता येईल या अशा पद्धतीनं मी गाणं म्हणायचा प्रयत्न करते ज्यावेळी गाणं व्यवस्थित होईल त्याच वेळी त्या गाण्याचं गाण्यावर गाणं म्हणण्यावर समाधान होईल असं पूर्ण गाणं म्हणायचा प्रयत्न करते कारण गाण्याचा राग हा समजून घेऊन मग गाणं म्हणावं लागतं गाण्यावर गाणं कुठं चुकेल चुकणार नाही याचा जास्त प्रयत्न मी बहुतेक करते गाणं कसं चांगलं होईल किंवा कुठं चुकलं हे पण माझी बहीण सांगत असते मला जास्तीत जास्त चांगलं होईल याचा प्रयत्न करते